मी एकदा पुणे मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता आणि हा अनुभव खूपच छान होता सकाळची थंडगार हवासुद्धा सुटलेली होती आणि त्यातून धावपटूंचा उत्साहही त्यात होता आणि ते खूपच सगळंच खूपच एकदम प्रेरणादायी होतं धावायचा मार्ग व्यवस्थित एकदम आखलेला होता आणि सगळीकडे पाणी आणि फळं आणि फस्ट एड बॉक्सची पण सोय केली होती आणि आ आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला धावपटूंना सगळ्या प्रोत्साहन देत होते कोणी टाळ्या वाजवत होतं तर कोणी पाणी देत होतं त्यामुळे मला तर काही थकवाच जाणवला नाही आणि पहिल्यांदाच मी इतक्या लोकांसोबत धावलो होतो त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा जाणवली कारण की लोकांच्या प्रोत्साहनामुळे आणि मॅरथॉन ही शारीरिक तंदुरुस्ती तर वाढवतेच पण मनालाही आत्मविश्वास मिळतो